गेल्या काही दशकापासून नोकऱ्या किंवा पदांचे स्वरूप बदलले आहेत जसं की जसा जसा टेक्नॉलॉजीचं इव्हॉल्वमेंट आपल्या युगामध्ये होऊन राहिलं तसेच असे पद किंवा नोकऱ्याही वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपात आपल्याला दिसून येते जसं की जेव्हापासून टिकटॉक आपल्या भारतामध्ये किंवा मग आधी जिथून लॉन्च झालं होतं तेव्हा टिकटॉकमुळे वेगवेगळी जे युथ आहे किंवा यंग पिढी आहे ते व्हिडिओ बनवणे चालू केले त्यांचे डान्सचे झाले सिंगिंगचे झाले त्यांचे कला झाले किंवा मग इन्फॉर्मेशन पोचवण्यासाठी जे ब व्हिडिओज बनवून राहिले होते अन त्याच्यानंतर टिकटॉक जेव्हा बंद झालं तेव्हा जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांनी त्यांचे जे प्रसार माध्यम प्रसिद्ध करण्यासाठी जे यंग पिढी आहेत त्यांना नोकऱ्या देणं चालू केलं आणि त्याच्यामधूनच वेगवेगळे जे पद आहेत ते जसं की कंटेंट क्रिएटर यासारखे पदही निर्माण झाले जसं बघतो म्हटलं तर कंटेंट क्रिएट करताना आपल्याला कॅमेऱ्याचा फोकस कसा असला पाहिजे कंटेंट लिहिता वेळेस कोणते शब्द किंवा कशाप्रकारे ते इम्प्रेसिव्ह वाटेल किंवा जास्तीत जास्त ऑडियन्सला अट्रॅक्ट करेल अशा पद्धतीचं कंटेंट लिहिलं गेलं पाहिजे किंवा मग कशा पद्धतीने ते आपण प्रसार करू शकतो त्यावर भर देण्यासाठी वेगवेगळे पदे व नोकऱ्या अशा सुरू झालेल्या आहे